लोहगाव येथे देवीचं मंदिर आहे तेथे भरपूर लोक येतात दर्शनासाठी ती खूप प्रसिद्ध आहे पंढरपूर येथे विठोबाचे मंदिर आहे व रुकमाबाईपण रुकमाबाई आहे चंद्रभागा नदी आहे तिथे कुंडलिकांचं मंदिरपण आहे तुळजापूर येथे तुळजा भवानी तुळ तुळजा तुळजा भवानी मंदिर आहे व शिवाजी महाराजांनी तलवार हाती घेतलेली आहे कोल्हापूरचे अंबाबाई कोल्हापूर येथे अंबाबाईचे मंदिर आहे ते खूप छान आहे जेजू जेजुरीला खंडोबाचे मंदिर आहे ते खूप डोंगरावरती आहे तिथे बनु बानुबाईचा डोंगर डोंगर आहे अष्टविनायक येथे गणपतीचे मंदिर आहे पाली रांजणगाव येथेपण मग गणपतीचे मंदिर आहे मोरगाव येथे पण गणपतीचे मंदिर आहे सिद्धटेक हे सिद